बरं काय प्रॉब्लेम आहे अच्छा तुम्ही त्याला ऑन ऑफ व्यवस्थित करत आहे का

अच्छा मग सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल आणि तुमची बटनं वगैरे क्लिअर आहेत का काही धूळ वगैरे गेली आहे का त्याच्यात ते चेक करून पाहावं एकदा मग तुमच्या हाल्डिक्सचाच प्रॉब्लेम असू शकतो तो ठीक आहे ना तर काय अॅड्रेस काय आहे तुमचा तुम्ही अॅड्रेस वै अॅड्रेस वैग अॅड्रेस वगैरे मला सेल करून द्याल मी तेव्हा येऊन जाईन मग हं हं मी मी माझ्या मी माझ्याकडून एक एक वर्कर पाठवीन तेव्हा ते करून देतील मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आणि त्याचे जे पेमेंट वगैरे आहे ते पण त्याचे म्हन पाठवून देईल मी त्याला त्याच्यासोबतच हां ठीक आहे थॅंक्यू हो हो मी बस एखात् एक दोन दीड तासात पाठवतेच त्याला आणि तो करून देईल तुमचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आलाच काही प्रॉब्लेम तर पुन्हा कॉल कराल हो ठीक आहे